माझ्या हिशोबाने तरी महाराष्ट्र राज्यात इतकी प्रेक्षणीय स्थळे आहे की ते पाहणं किंवा पूर्ण फिरणे किंवा एक्सप्लोर करण्यात आपले जीवन कमी पडून जाईल या मताचा मी आहे तरी जवळपासच जायचं आहे म्हटलं तर अमरावतीपासून माझ्या हिशोबाने औरंगाबाद ज्याचे सध्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असे पडलेलं आहे तिथे मी जाण्यास माझ्या मित्रांना सांगेन कारण बाकी पर्यटनस्थळं खूप असं जिथे मी गेलोच नाही त्याची माहिती काय सांगू किंवा काय रेफर करू पण औरंगाबाद संभाजीनगरला मी गेल्यामुळे तिथे जाण्याची मी शिफारस नक्की करेन तिथे जे अजिंठा वेरूळ लेणे आहे तिथे अजिंठा इथे इतक्या मोठ्या भल्या मोठ्या पहाडात कोरलेले शिवमंदिर त्याचप्रकारे अखंड दगडातून केलेली माझ्या जीवनात मी पाहिलेली सगळ्यात मोठी शिवलिंग म्हणजे शंकरजी यांची पिंडं हे बघून एक अद्भुत अनुभव येतो त्या काळात जेव्हा कोणतेही इलेकट्रोनिक्स उपकरणे उपलब्ध नव्हते काही नव्हते तेव्हा ही अवाढव्य शिल्पं किंवा अवाढव्य ही वस्तू कशी कायच हे लोक बनवू शकतात कशी काय साकारली असेल हा नुसता विचारच विचारच करून मनाचा आणि जिवाचा थरकाप होतो म्हणजे आता जर जे आपण एवढे शिकलेले असून आणि आपली बौद्धिक पातळी एवढी उच्च दर्जाची असूनही आपल्याला त्या काळात ही वस्तू बनवणे किंवा हे शिल्प बनवणे इम्पॉसिबलच वाटेल की हे बनवूच नाही शकत हे तर एवढ्या वर्ष आधी हे लोकांनी कसं काय केलं आहे की म्हणजे त्या काही काही गोष्टी इनक्रेडिबल आहे म्हणून मी तर म्हणजे माझ्या मित्रांना किंवा फॅमिलीला ज्यांनाही जवळपास कुठे वीकेंडला फिरायला जायचं आहे तर मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याचा सल्ला देईन आणि तेथील अजिंठा वेरूळ लेणी या एकदम पाहण्यासारख्या आहे आणि तिथून काहीतरी शिकून येण्यासारख्या आहे तिथलं जे शिवमंदिर आहे तिथे गेल्यावर अध्यात्माची तुम्हाला अशी अनुभूती येते की त्याचा आपण कोणासोबत कम्पेर नाही करू शकत त्या बौद्धलेण्या अशा आहेत की तिथे जाऊन तुम्हाला एक वेगळाच अनुभव येतो